आमच्याकडे जेव्हाही कुठला नवीन सण असतो किंवा उत्सव असतो तर त्या सणाच्या दिवशी आमच्याकडचं जेवण जे आहे ते थोडं वेगळ्या प्रकारे बनवले जाते आपल्याकडे साधारण रोजचं एक नॉर्मल प्रकारचं जेवण असतं वरण भात भाजी पोळी आणि चटणी वगैरे असते परंतु सणासुदीच्या दिवशी जे असते ते जेवण थोडं वेगळं असते वरण भात भाजी पोळी तर असतेच त्याच्याव्यतिरिक्त त्यामध्ये काही गोड पदार्थ असतात पुरणपोळी असते काही वेळेला किंवा काही वेळेला खीर असते तेलकट पदार्थ असतात जसं पुऱ्या असतात किंवा भजे असतात वडे असतात आणि आवडणाऱ्या वस्तूंमध्ये पापड वगैरे असतात तर असे काही सणासुदीला बनवले जाणारे काही पदार्थ आहेत की जे आवडीने त्या दिवशी सणाच्या दिवशी बनवले जातात